मी ह्या शहरात नवीन आलेलो आहे आणि मला माझा आधार नोंंदणी करायचं आहे तर मला याची कल्पना नाही आहे तरी मला तुम्ही मार्गदर्शन करू शकता का किती खर्च येईल अड्रेस काय असेल आणि तिथे जाऊन काय काय डॉक्युमेंट घेऊन जावं लागतील किंवा मला याबाबतीत तुम्ही पूर्ण मार्गदर्शन करावं कराल का आणि धन्यवाद